खरे तर मला नाचण्याची बालपास पणापासूनच आवड आहे काही वरातीमध्ये किंवा कोणाच्या लग्नामध्ये बँड वाजवले जात असतात त्या बँडमध्ये मी खूप म्हणजे नाचण्याची आवड होती त्यामुळे मी नाचायचो म्हणजे लोकां मुलांच्या बरोबर लोक नाचायला लागले की त्यांच्याबरोबर नाचायचो म ज मला नाचण्याची लहानपणापासूनच आवड होती आमच्या गावामध्ये हलगी आणि घुमकं लेझिम पथक होतं तर त्या लेझिम पथकवरती सुद्धा मी खूप छानपैकी नाचत असू आजही मला त्याची नाचण्याची खूप आवड आहे जर मला ती संधी मिळाली आजही नाचण्याची कुठेही तरी मी त्या संधीचं सोनं करीन अशी माझी खात्री आहे तेव्हा मला संधी अशी मिळावी ही माझी खूप अपेक्षा आहे ती अपेक्षा माझी पूर्ण होईल हीच माझी इच्छा आहे ही इच्छा माझी सफल व्हावी असं मला वाटतं आहे ठीक आहे